हॅलो हां बोला काही नाही दुकानामध्ये आहे गिऱ्हाईक आता सध्या दोन दिवस झाले पाऊस खूप चालू आहे त्याच्यामुळं सध्या बंदीचं आहे दुकानात हो भरला नवीन माल आं आंध्रामधून आं मागवला आहे आंध्रातून नारळ आणले आहेत ना आम्ही आणले आहेत आणले आहेत बरं बरं पाठवते पाठवते कुठं पाठवायचं पण बरं हो हो हो पाठवते ना जो आणली ना आण ते म्हणलं ना आंध्रावरून मागवली आम्ही तांदूळ हां पाठवायचं तांदळाचा भाव सध्या आहे दीड हजार क्विंटल आहे हां तांदूळ पण पाठवायचा आहे का ह ह बरं बरं तुमच्या दुकानात काय चालू आहे माल आहे नवीन काही आणला आहे का

बरं बरं चणाडाळीचा काय भाव आहे बरं छान आहे की भाव डाळीला आहे आमच्याकडे आहे हं ह ह ह बर आम्हाला मुगाची डाळच पाहिजे होती ओ बरं काय भाव आहे बापरे तरी पाठवा पाठवा पाठवा हां ठीक आहे मग ओके हो हो ओके ओके ठीक आहे